मी तुमच्या दुकानातून एक प्लाजो बघितला तो त्याचा कपडा छानच होता पण मी तसाच कपडा दुसऱ्या दुकानामधून बघितला तो कपडा आणि हा कपडा सेम आहे त्याच्यामुळं मी आणि तो कपडा म्हणजे किंमतही त्याची कमी आहे तुमच्या कपड्यापेक्षा तुम्ही मला तो दोनशे रुपयात दिला आणि त्यांच्याकडे मला तो दीडशेमध्ये मिळाला म्हणून मला हा र माझा ऑर्डर रद्द करायचा आहे तरी कृपया करून तुम्ही माझा ऑर्डर रद्द करून द्यावा आणि मला हा ऑर्डर हा दुसरीकडून घ्यायचा आहे मी तो कपडा आणि हा कपड्यामध्ये फारसा फरक नसल्यामुळे मला तिथूनच घ्यायचं आहे आणि किंमतीचा पण फरक आहे ना तुम्ही पन्नास रुपयाच्या फरकाने मला तो महाग विकत आहे आणि तिथे मला तो पन्नास रुपयांनी कमी देत आहे मग मी तिथूनच घेईल ना तुम्ही माझा हा ऑर्डर कृपया करून रद्द करून द्या